आम्ही सकाळी उठताना मला माझ्या अंगणामध्ये खूप सारे पक्षी दिसतात त्यामध्ये चिमण्या खूपच छान आमच्या दारात बसलेल्या असतात झाडाखाली व ते चिवचिवाट करतात त्यांची चिवचिव चिवचिवाट आवाजानेच आम्ही उठतो व त्यांना रोज पाणी धान्य ठेवतो आणि प्रत्येक अशा झाडाच्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी पाण्याची हे ठेवतो व त्यांना रोज दाणे टाकतो व संध्याकाळी त्यांच्यासाठी दाणे टाकतो ते त्यास टाईमाला येऊन तिथे बसतातही असं वाटतं की त्यांना समजतं की आपण त्यांना दाणे टाकणार आहे